हा गाड मॅडम बोलते आहे माझं एक छोटं बच्चू आहे हा ते जर जे डायेटमध्ये जेवणामध्ये खूप कॉम्पलिकेटेड आहे म्हणजे जेवत नाही आहे व्यवस्थित आणि वजनपण त्याचं वयाच्या मानाने खूप लहा कमी आहे दोन अडीच वर्षाची म्हणजे दोन कप्लेट आहे अडीच पैड म वजन तिच आठ किलो आहे मॅडम

दिवसभरामध्ये डाळ भात खाते आणि दूध वगैरे थोडंसं देते फ्रूट्स जास्त खात नाही मॅडम ती बनाना वगैरे खाते बाकीचे फ्रूट्स खात नाही औषध का हके हा ना मॅम कोंस्टिपेशनचं नाही तिला असं काही म्हणजे टॉयलेटला होती व्यवस्थित तिला दिवसभरात मग दोनदा होते नाही ओमेटिंग पण ना मॅडम ह होगींचीनाय मॅडम ती

हा म्हणजे वजनच कमी आहे तिचं मॅडम जास्त तर आणि जेवायला बसू की नको नको नको जास्त करते खात नाही व्यवस्थित देते वाटतं आहे आवडीचं म्हणजे ती आवडीचं असं काही म्हणजे खातच नाही व्यवस्थित

ओके तूप देते तिला मॅडम दूध घेते पण थोडंसं दूध घेते जास्त दूध नाही घेत ती ओके चालेल मॅम